मराठी असे आमुची माय बोली त्यामुळे ही आमची मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात बोलली ज गेली तरी सुद्धा तिला एक प्रकारचा इतिहास आहे कारण देवनागरीमध्ये जुन्या अभंग गाथापासुनं त्या पुराणापासुनं हे सगळ्या गोष्टी मराठीत लिहिले गेलेल्या आहेत अगदी भारुडसुद्धदा मराठीत लिहिले गेलेले आहेत त्यामुळं मराठी भाषा ही समृद्ध आहे हिंदी भाषा जरी भारताच्या बहुतेक विभागात बोलली गेली तरी मराठी भाषेला एक प्रकारचा लहेजा आहे आणि सौंदर्य आहे आणि परिपूर्णता आहे म्हणजे एक मराठी भाषेला एका वाक्यास एका शब्दासाठी अनेक शब्द पर्यायी म्हणून आहे त्याशिवाय मराठीसाठी आपण ज्या पद्धतीनं व्यक्त होता तसे इतर कुठल्याही भाषेत होऊ शकत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी ही संस्कृतनंतर मराठी भाषेला जो अलंंकार मिळालेलं आहे जगामध्ये तो सग सर्वश्रेष्ठ आहे आणि मराठी भाषा ही आजकाल सगळीकडे रा राष्ट्रीय दर्जा मिळालेला असल्यामुळं ही अभिमानाची गोष्ट म्हणून जी माणसं मराठी जाणत नाहीत ते अट्टाहासानी मराठी शिकायचा प्रयत्न करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ती राष्ट्रभाषा जरी हिंदी असली तरीसुद्धा ही बोलीभाषा ही मराठी प्रत्येक ठिकाणी वा वापरली जाते आणि आज महाराष्ट्रीयन माणूस जाणीवपूर्वक मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करत आहे ही मो्ठी अभिमानाची गोष्ट आहे करण मराठी भाषेचा उगम हा पूर्वापार संस्कृतनंतर पूर्वापार चालू असून प्रत्येकजण मराठी भाषेला अनेक ग्रंथ आणि अनेक पुस्तकांचा अभ्यास हा मराठीतून करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं मराठीला एक भव्य आणि दिव्य इतिहास आहे त्या त्या इतकी समृद्ध भाषा आहे की त्या त्याला पर्याय म्हणून दुसरी कुठलीही भाषा होऊ शकत नाही अगदी भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरीसुद्धा मराठी ही भाषा बऱ्याच पुरातन काळापासनं सर्व दृष्टीने समृद्ध असल्यामुळं ती वापरात होती आणि ती कळण्यास अतिशय सुलभ आणि सहज आहे आणि भाव दर्शा मराठीमध्ये जितक्या सुलभतेने आपण व्यक्त होऊ शकतो इतकं इतर भाषेत होऊ शकत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते म्हणून मला मराठी भाषा खूप सरस वाटते आणि मला मी मराठी असल्याचा मला अगदी अभिमान आहे आणि मी आट्टाहसाने मराठीच बोलते व म इतरांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करते कारण मराठी ही आपली मायबोली आहे जशी आई आपल्या बाळाबरोबर बोलते गोंजारते आणि आपलं सान्निध्यात असलेलं सहज भाव दाखवते प्रेम व्यक्त करते तशीच मराठी भाषा ही प्रेमळ आणि आपलेपना साधणारी आहे असे मला मनापासून वाटते